त्रिपुवन सुपर मार्केटमधून बोलत आहे का हो मला ना काही सामान होम डेल होम डेलेवरीसाठी पाहिजे होता तर तुम्ही होम डेलेवरी करता का

नाही नाही घरच्यासाठीच हवा आहे मला पण जरा एक दोन महिन्याचा राशन भरायचा होता बर मग मी तुम्हाला लिस्ट सांगू का काय काय हवं आहे बरं तुमच्याकडे राईसचे प्रकार आहेत का म्हणजे बासमती आणि कणी वगैरे आहेत का तुमच्याकडे

बरं तर मला ना बासमती राईस हवा आहे पाच किलो म्हणजे पोतं आहे का तुमच्याकडे त्याचं पोतं आहे तुमच्याकडे राईसचा म्हणजे तांदुळाचा बरं तर तुम्ही त्यात काही डिस्काऊंट करताल का

नाही कारण मला बासमती कणी हे दोन्ही हवे आहेत तर तुम्ही त्या हिशोबाने कमी करून द्याल तर बरं होईल कारण माझ्याकडे एकच सामान नाही आहे भरपूर सामान मला मागवायचं आहे नाही कारण मागच्या वेळीस प्रॉब्लम झाला होता मी खूप काही गोष्टी मागोत बा मागवले होते तर त्यात काही काही आलं नव्हतं आणि जे आलं होतं ना तर त्यात काही काही म्हणजे खराबही होतं तर मग ह्या वेळी तसं नको व्हायला नाही ते पहिल्यांदा होम डिलेवरीसाठी मागते आहे त्याच्या आधी मी स्वतः येऊन घेऊन जायचे पण यावेळीस मला फक्त जरा कामात आहे म्हणून

संध्याकाळपर्यंत तुम्ही पाठवताल का

नाही कॅशच कॅशच पे करणार हो हो हो कॅश देणार मी आणि गे डिलेवरीचे काय एक्स्ट्रा चार्जेस असतात असतील का

बरं आणि मला बरं मग मी वॉट्सॅप करते तुम्हाला हाच नंबर आहे का तुमचा वॉट्सॅपवर बरं ठीक

मग डिस्काऊंटसाठी मी परत फोन करते तुम्हाला तुम्हाला आधी लिस्ट पाठवते तुम्ही किती काय डिस्काऊंट देत आहे मग त्या हिशोबाने मला सांगा मग तसं मी पे करते बरं ठीक आहे आत्ता आत्ता पाठवते मी लगेच पाठवते बरं बरं ठीक आहे ओके थँक्यू सो मच थँक्यू